नमस्कार सर मी दीपक बोलतो आहे साई रेश्टॉरंटवर फोन लागला का सर हो सर रविवारी कार्यक्रम होता म्हणजे परवाच्या दिवशी तर आपल्याला काही अन्नपदार्थ पाहिजे होते कोणकोणते भेटेल सर ॲव्हेलेबल कोणते रविवारपर्यंत आपल्याकडे हो हो सर तुम्ही जे सांगितले त्याच्यात काही इस्कीम काही सवलत मिळेल का सर हो सर काही डिस्काउंट वगैरे आहे का त्याच्यात

हो सर रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत पाहिजे मुंजीच्या कार्यक्रमासाठी हो सर डिलिव्हर होऊन जाईल ना सर रविवारी हो पैसे डिलिव्हरी झाल्यावरच मिळतील सर हो इथेच पिरबावड्यामध्ये गल्ली नंबर तीन माऊली कॅम्पूटरपाशी हो सर धन्यवाद सर धन्यवाद